बागकाम हा माझा छंद आहे यातून फारसं काही उत्पन्न मला मिळत नाही पण मी अंगणामध्ये राय आवळ्याची झाड लावलेलं आहे त्याला खूप प्रमाणात राय आवळे येतात त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचं झाडसुद्धा मी लावलेलं आहे पेरू आहेत पेरूला अमाप पेरू येतात जांभळं आहेत जांभळाच्या सीझनमध्ये भरपूर प्रकारची भरपूर जांभळं माझ्या झाडाला येतात आणि खूपदा मी कडीपत्ता राय आवळे शेवग्याच्या शेंगा हे विकते खरं तर हा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून मी बघत नाही पण आपण जर ती झाडं विकली ती फळं किंवा त्या शेंगा विकल्या नाहीत तर लोक ओरबाडून नेतात हा माझा अनुभव आहे त्यामुळं मी त्याच्याकडे उत्पन्न म्हणून थोडीफार विक्री मी करते त्याचबरोबर पारिजातकाचं झाड आहे त्याच्या बिया पडतात त्या बियांचा मी पुन्हा वापर करते त्या बियांपासून मी पुन्हा रोपं करते आणि ती रोपं मी विकते किंवा माझ्या स्नेह्यांना मी ती भेटवस्तू म्हणून देते त्याचबरोबर चाफ्याच्या झाडांची रोपंसुद्धा मी तयार करते त्यानंतर बकुळीची रोपं मी तयार करते शेवग्याच्या शेंगापासून छोटी छोटी रोपं मला माझ्या अंगणात आहेत ती सुद्धा मी छोट्या पिशवीमध्ये घालून त्याची रोपं करून ठराविक उंची वाढली की मी ती रोपं विकते त्याचबरोबर पेरू येतात माझ्या झाडांना त्या पेरूंची विक्री पण मी करते आणि फक्त उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून मी या माझ्या बागेकडे बघत नाही तर हा बागकाम हा माझा छंद आहे त्या छंदामधून मला खूप आनंद मिळतो घरामध्ये वातावरण चांगलं राहतं वेगवेगळे पक्षी माझ्या झाडांवरती येऊन बसतात अंजिरं खातात पेरू खातात पोपट येतात भारद्वाज सारखा दुर्मिळ पक्षी मला माझ्या अंगणात रोज बघायला मिळतो वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्यासुद्धा माझ्या आंगण्या अंगणामध्ये येतात त्यामुळं उत्पन्नाचा स्त्रोत जरी बाग असली तरीही बागकाम हा माझा छंद आहे आणि माझं घर माझं मन प्रसन्न ठेवण्यासाठी आमच्या अंगणामध्ये ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा त्या झाडांमुळं होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मला पंखा लावावा लागत नाही आणि म्हणूनच बागकाम हा माझा छंद आहे